वर्ध्यातील लोकं म्हणजे याच्यासाठी मार्गदर्शनासाठी भजन मंडळ कीर्तन आणि गीता पठन असे वारंवार उपक्रम घेतात तसंच तुकडोजी महाराजाचे इथं फार म्हणजे ए आहे माणस मंदिर हा एक चांगला एरिया आहे तिथे नेहमी गीता वाचन ग्रामगीतेवर प्रवचन हे सुरू असते तसंच भजन मंडळातर्फे निरनिळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात जसं आता नवीन उपक्रमामध्ये गरबा होळी दहीहंडी हे पण उपक्रम आता इथे वर विदर्भात पण सुरू झाले आहे आणि मंदिरात गजानन महाराजाचं इथे खूप म्हणजे हे असल्यामुळे महाराजा सामूहिक पठन ग आणि गजानन महाराज मंदिर तसंच इथे देवीचं मंदिर निरनिराळे देवीचे मंदिरं अशा प्रकारे लोकं आध्यात्मिक कार्यक्रम इथे घेत असतात आणि त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे पद्ध धर्माचे वर्षावास वगैरे कार्यक्रम त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे होत राहतात